वीस दहा एकोणीसशे नव्याण्णव ही माझ्या बहिणीची जन्मतारीख आहे त्याचबरोबर सोळा जून अठ सोळा जून एकोणीसशे सोळाशे तीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला होता त्याचबरोबर अकरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महात्मा फुले यांचा जन्म झालेला होता त्याचबरोबर माझ्या वडिलांची जन्मतारीख अठरा पाच एकोणीसशे चौपन्न ही आहे त्याचबरोबर माझ्या आईची जन्मतारीख वीस दहा एकोणीसशे अडूसष्ठ ही आहे